मी मीशोवरनं पंधरा दिवसाआधी एक साडी मागवली होती ती साडी फाटलेली तर होतीच पण जो कलर मी मागवला होता तसा कलरही नव्हता आणि जो कलर होता तो खूप डल होता आणि अक्षरशः अशी कुजलेली साडी असल्यासारखी वाटली मला बिलकूल आवडली नाही